महाराष्ट्रावरती प्रभाव टाकणारं इतिहासातला सगळ्यात मोठा राजवंश म्हणजे भोसले घराणं भोसले घराण्यांमधे जन्माला आलेलं राजा शिव छत्रपती ह्यांचा विचारांचा आणि ह्यांचा साम्राज्याचा

त्यांनी मोगलांच्या ताब्यातून बरेचसे गडकिल्ले आणि राज्य आपल्या ताब्यात घेतलं आणि इथल्या प्रजेला सुखी व आनंदी केलं अगदी अटकेपार झेंडे लावणारे पेशवेसुद्धा ह्याच भागातले पण जास्तीत जास्त प्रभाव हा शिवाजी महाराजांचा जास्त आहे

शिवाजी महाराजांबरोबरच संभाजीराजे त्यानंतर अलीकडच्या काळातले शाहू महाराज नंतर राजारामराजे असे बरेचसे जे राजे होते त्यांचा प्रभाव त्या त्याप्रमाणे त्या त्या भागावर आपल्या महाराष्ट्र राज्यावरती आहे पण ह्यांच्यावरती शिवाजी महाराजांचा प्रभाव हा अतिशय मोठ्या प्रमाणात त्यामुळे तीच तीच विचारसरणी तीच विचारधारा ही पुढे चालू राहिली शिवाजी महाराज यांचं वैशिष्ट्य म्हणजे हा प्रजेचा राजा होता प्रजेची सुख दुःख जाणायचा जाणायचा राज्य राज्यावरती आणि राजकारणावरती अतिशय मोठा प्रभाव होता त्यांनी घेतलेले बरेचसे निर्णय हे राष्ट्रहिताचे होते